वर्तमानपत्रातून शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या बातम्या बरचशा काही येतात त्या बातम्यामधून मुला घरातील मुलांना वाचनाकरता उपयोगात येतात त्याच्यामध्ये एम पी एस सी परीक्षा सी एस सी अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाच्या बातम्या आल्यामुळे लेकरांना कॉलेजची माहिती होती कोण्या कॉलेजला जागा आहेत कुठल्या नेमकं कॉलेजला जागा आहेत कुठली परीक्षा आहे अशा यावरचं महत्त्वाचं माहिती सगळी मिळते व मुलं बातम्या वाचून जाहिरातीकडे लक्ष देऊन उच्च शिक्षणाच्या बातम्याचे छपाई झालेले बातम्या उपयोगात घेतात व त्या कॉलेजला अर्ज भरून फीज भरून म्हणजे फीज भरून हजर राहतात तरी भरपर वर्तमानपत्र बातम्या किंवा वर्तमानपत्र नेहमी वाचणे हे चांगल्या प्रकारचं आहे याच्यामधून योग्य ते मार्गदर्शन मिळते आणि आपल्याला स सर्व याची माहिती मिळते अनेक गोष्टी मिळून राजकारणाच्या शिक्षणाच्या इतर काही बातम्या मिळतात म्हणून वर्तमान पत्र वाचणं हे आपल्याकरता आपल्या साठी चांगले आहे म्हणून विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षणाच्या बातम्या वगैरे पेपर वाचून राहावे हे काय हे दाबायचं आहे